मी पाहिलेलं महिंद्रा सरपंच हे शेतीकामासाठी एकदम उत्तम ब्रँड मानला जातो अनेक शेतकरी हा ब्रँड निवडतात कारण की त्यांची सर्विस ही एकदम उत्तम असते महिंद्रा सरपंच हा ब्रँडमध्ये विविध प्रकारचे मॉडेल उपलब्ध आहेत महिंद्रा सरपंच या ब्रँडविषयी अनेक शेतकरी याचे प्रामुख्याने नाव घेत असतात टॅक्टरमधील अग्रगण्य कंपनी म्हणून महिंद्रा या कंपनीला ओळखले जाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या टॅक्टरची विक्री होत असते म्हणून या कंपनीला भारतामध्ये खूप मोलाचे स्थान आहे तसेच कुबोटा टॅक्टर कुबोटा टॅक्टर ही एक जॅपनीज कंपनी आहे कुबोटा टॅक्टर हे त्यांच्या लहान आकाराच्या टॅक्टरमुळे प्रसिद्ध आहेत त्यांची क्षमता ही इतर टॅक्टरच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे जापनीस टेक्निक वापरून त्यांनी भारतामध्ये चालणाऱ्या विविध टॅक्टरचा अभ्यास करून एक ठराविक मॉडेल विकसित केले त्यामधील चोवीस एक्काहत्तर हे मॉडेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालले आहे कुबोटा टॅक्टरमधील रचना ही इतर टॅक्टरच्या तुलनेमध्ये अगदी सोयीची आहे परंतु कुबोटा टॅक्टरचे काही पार्टस् हे थोडेसे महाग असल्यामुळे शेतकरी या ब्रँडचा टॅक्टर घेण्याचे टाळतात